हॅलो जे एस टी हेल्पलाइन का हां मी माझा केटरिंगचा व्यवसाय चालवते आणि मला आरक्षण आहे आणि मला पुढं जाण्याची संधी हवी आहे त्यात मला काय तुम्ही मदत करू शकता का माझा व्यवसाय हा दोन वर्षांपासून वरचेवर वाढत आहे आणि मला पुढे जाण्याची संधी मिळण्यासाठी तुम्ही मला काय मदत करू शकता आणि या मदतीसाठी मी तुम्हाला काय मदत करू शकते हे तुम्ही मला सांगू शकता का माझ्या माझा केटरिंग व्यवसाय हा कॉ कॉलेज कँटिन आणि लहान मुलांच्या डब्याबद्दल आहे आणि तो मी दोन वर्षांपासून चालू आहे आणि माझा जि एस टी नंबर आणि पॅन कार्ड णंबर हा हा आहे तर हा तुम्ही लिहून मला थोडी मदत करू शकता का